ए मुन्ना किधर हो अरे काय जरा म्हटलं रिफ्रेशमेंट द्यावं स्वत ला जरा पिच्चर विच्चरला जाऊया की रे हां म्हणजे मी केल्यावर तू पण म्हणणार मी कॉल करणार होतो वारे वारे वा तुज तेचं म्हणालो होतो रे आता काय एवढ्या दिवस बसून हे करून वैताग आला आहे मला मी म्हणालो होतो जरा पिच्चर विक्चरला जाऊया जरा नवीन मूवी आला आहे महाराजा म्हणून काय जोरात आहे पिच्चर किल हा किलबद्दल ऐकलं आहे पण किल आहे का चांगला अरे पण म्हणजे किलचं एवढं म्हणजे असं किलचं फक्त काय फायटिंग सीन वगैरे असं काय तर पण जे महाराजाचं क्लायमेक्स वगैरे भारी तोडला आहे रे त्यांनी असं मला म्हणजे सांगितलेत म्हणजे आमच्या ते काका वगैरे गेले होते ना त्याने सांगितलं की जो महाराजाचा क्लायमॅक्समध्ये थोडंसं बोरून म्हणजे क्लायमॅक्स एक जोडला आहे ना तो जबरदस्त जोडला आहे हा असं मत होतं माझं मग मी आपण कधी जायचं वगैरे काय मग दोन्ही इकडं तीन तास बसून तिकडं लगेच ओ टी टीला संध्याकाळी मग प्लॅन करू असं करू ते तसं नव्हं ऐक दोन मिनटं आपण ओ टी टीवर बघण्यापेक्षा ओ टी टीवर आपण कसं बघणार की बाबा घरात वगैरे बघणार माझं काय मत आहे आपण थोडंसं बाहेर जाऊन बाबा आपल्याकडं हे पण होईल काय मूवी पण बघता येईल आणि बाकीचं रिफ्रेशमेंट पण होईल रे म्हणून म्हणालो होतो तुला महाराजाचं सजेस्ट केल होतं तुला महाराजा म्हणजे एक क्लायमॅस म्हणजे मला एवढं असं स्टोरी ना ते म्हटलं की तू बघ म्हणजे मला थोडक्यात त्यांनी सांगितलं की बाबा एक त्याच्या मुलगीवर कायतरी त्यांनी म्हणजे जे चोर वगैरे त्यांची दुष्मनी असतं ना दहा वर्षांपूर्वीची ते दुष्मनी काढाण्यासाठी त्या महाराजावर त्यांनी अटॅक करत असतात पण त्यात मुलगी गावत्या वगैरे असं काय तर आहे क्लायमॅस पण एवढा मस्त क्लायमॅस आहे ना शेवटला क्लायमॅस जोरात आहे इमोशनल करते हां मस्त आहे पिक्चर त्यासाठी मी म्हणालो होतो तुला मग तुला तेच विचारायचं म्हटलं मी आता सन म्हणजे का सकाळपासून फोन लावणार होतो मग परत विचार केला सकाळपासून कामात असल्यामुळे लावला नाही मग आत्ता मला संध्याकाळी फोन लावायचं तुला आता क आता किती वाजले आहेत बघ आत्ता वाजले साडेपाच मग सातचा बघितला आहे मी सातच्या शोला जाऊया का

हां हां मग तुम कधी असं सातचा एक आहे हे बघ ऐक सातचा एक आहे आणि ब सव्वा नऊचा एक आहे मग सव्वा नऊच्या याला ज जमेल काय किती आडीच तसाचा पिक्चर आहे वाटतं हां मग अडीच तासाचं ह्याला ही करूया ना हा मग चालत आहे मग फिक्स धरूया का आपण की बाबा हा चालत आहे मग तुझं काय कर तू जॉबवरून आलास ना आता जॉबवरचा आवाज याय लागला आहे तू काय कर जॉबवरून आलास ना आवरलंस की मला फोन कर मग पुढचा पण प्लॅन ठरवू कुठं काय काय वगैरे कसं हा ठीक आहे ओके चल बाय